माझे आवडते लेखक हे मुंशी प्रेमचंद हे आहेत यांचे यांचे पुस्तक गोदान सेवासदन गब्बर निर्मला कर्मभूमी रंगभूमी कायाकल्प आणि मंगलसूत्र यासारख्या पुस्तक मी वाचलेलं आहेत त्यांनी या पुस्तकांमध्ये समाजातील गरीब जे गरीब लोक आहेत त्यांच्यावर खूप छान चित्रण केलेले आहेत आणि समाजातील ज्या तळागाळातील लोक आहेत त्यांच्यावर आधारित त्यांनी हे पुस्तकं लिहिलेले आहे त्यांच्या ज्या कथा असतात आणि जे जीवनामध्ये ते कशाप्रकारे त्यांना सम त्यांच्या गरजांंना पूर्ण करतात किंवा त्यांच्यासमोर ज्या समस्या येतात त्यांना कशा त्या अडचणीतून त्या ब बाहेर निघतात याचं लेखन यांच्या पुस्तकामध्ये असतं ते व्यक्ती म्हणून खूप साधे सिंपल आणि स्वभावानी आणि त्यांच्या पोशाख असा जसं गरीब लोकांचा असते तसा असायचा त्यामुळे मला यांचे लेखणी आणि यांचे लेखन खूप आवडतं